नऊ लाख एकाहत्तर हजार आठशे तीस आठ लाख बावन्न हजार पाचशे बेचाळीस सात लाख अडुसष्ट हजार नऊशे पंचवीस सहा लाख पंचावन्न हजार सातशे सदतीस पाच लाख पन्नास हजार तीनशे बाहत्तर